मला म्हणजे झाडे आवडतात कोणते लावायला तर आंब्याचे झाड खूप आव ला लावायला आवडतं परंतु आंब्याचं झाड हे कसं आंबा हा खूप प्रसिद्ध फळ आहे आणि खूप गोड फळ आहे तो मला तो फळ खूप आवडतो आंबा हा आणि आता उन्हाळ्याचा सिझन ऋतू चालू आहे तर त्याच्यामध्ये तर आंबा हा खूपच खा खायला लागतो मी आणि ह फुलांच्याबद्दल बोललं तर मोगरा झाला गुलाब झालं वापस ते जास्वंद झालं हे सगळे फुलं मला आवडतात त्यानंतर कमळ तर इथे लावू शकत नाही कारण की कमळासाठी कमळ हा चिखलामध्ये जर जसा उगवतो ना तसा इकडे ओरिजनल उगवत नाही आणि तो कमळ हा चिखलामधून उगवतो ते एक त्याच्याबद्दल एक वेगळं आपल्याला आव्हान बघायला मिळतं म्हणून तो फुल एकदम मला खूप आवडतो आणि फळेही का फळे म्हणजे फळांमध्ये तर आंबा झाला पुन्हा वापस तुम्ही आंब्याचं लावू शकतात पपईचं लावू शकतात केळीचं लावू शकतात केळी थोडंसं लावणं अवघड असतं परंतु तुम्ही ते लावू शकता जर तुमची मोठी बाग असेल तर आणि मा मला माझ्या इथे तर मी हीच लावतो कोणती प आंब्याचं झाड लावलं आहे आता तर सध्याला